मी चौथीपाचवीत असताना मला लग्नाच्या आधी स्वयंपाक करता येत नव्हता पण माझ्या भावानं मला भाकरी कशा करायच्या काय कशा कशा करायच्या काय करायच्या त्या माझ्या भावांनीच मला शिकवल्या हे असं करायचं ते तसं करायचं आधण घ्यायचं उंडा चुरायचा मग भाकर करायची ती तव्यावर टाकायची हे भा भावांनी शिकवलं मला नंतर मग मी समजा दा आठवीत होती आठवीत असल्यानं माझी आई स्वयंपाक करे पुरणपोळीचा मग मी ते पाहिलं कशी करते आई तू कशी करतं काय करतं मग ते पहून मग मला पुरण शिजो वाचा मी शिकून शि शिकवतोय पाहतो बा कसं करायचं काय करायचं माझं लग्न झाल्यावर मला करता आलं पाहिजे मग मी सुरुवातीला पुरण टाकलं मग डाळ कितीक घ्याची साखर किती घ्यायची मग पुरण शिजवलं पहिले डाळ शिजू द्या लागते बा मग साखर टाकाचं आई अशी सांगत होती मग मी ते तसंच करून पाहिलं मग मला ते पुरण करता आलं खूप छान झालं मग ते मी पाट्यावर वाटलं पाट्यावर वाटल्यानंतर आता तर मिक्सरच आहे म्हणा मिक्सरातूनच काढता येते पाट्यावर वाटल्यानंतर मग ते पोळीत कसं भरायचं कणकीमध्ये मग आई सांगत होती मला का बाई पोळी लाटायची छोटी तेच्यात मग पुरण भरायचं मग ते असं लाटायचं माझे माझ्या आईनं मग मला ते सांगितलं मग माझं लग्न झालं लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच मी आली तर मग इथं पुरणपोळी करायला लावली मग पुरणपोळी केल्यानंतर मी पुरणपोळी केली इथं सर्वांना खूप आवडलं ते खूप छान स्वयंपाक केला बा सगळे जण जेवण केलं पुरण खूप चांगलं झालं असं झालं तसं असे खूप चांगलं म्हणत होते